हॅलो पवार मॅडम का आपल्याला ना मीटिंग करायची आहे आत्ता तुम्ही लेक्चरला आहात का अच्छा ठीक आहे आपल्याला ना मीटिंग करायची आहे एक टीचर्स आणि स्टुडंट प्रोग्रेसबद्दल त्यानंतर आपल्याला आत्ता एक वाजता करू आणि त्यानंतर आपल्याला पेरेंट्स मीटिंग पण घ्यायची पेरेंट्स मीटिंग आज नाही दोन दिवसानी घेऊ पण स्टुडंटला त्याच्याबद्दल सांगायचं आहे नाही म्हणजे सगळ्या क्लासमधलेच त्याच्यासाठी नाही घ्यायची म्हणजे ते त्या ह्याच्यानुसार घेईल प्रत्येक टीचर प्रत्येकाच्या याच्यानुसार घेईल जो पॅरंट टीचर राहील तो घेईल असं टीचरच्या प्रोग्रेससाठी म्हणजे म्हणजे टीचरची डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणजे कसं टीचर्समध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किंवा काही टीचर्सला लेक्चर खूप लेक्चर्स ऑफ असतात तर मग ते लेक्चर ऑफ ना जाण्यासाठी म्हणजे असं हे करायचं आहे की बरेच टीचर्स असतात ना मग खूप टीचर्सला लेक्चर ऑफ असतात ना त्यामुळेच आणि त्यांचं नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी बाहेरनं हे बोलवले आहेत आपण काय म्हणतो स्पीकर्स बोलवले आहेत ते बोलणार आहेत मग ते सगळं ऐकायचं टीचर्सनी असं त्यांच्यासाठी सगळी आहे मीटिंग हां नाही असं काय नाही सगळ्या टीचरसाठी सोबतच आहे एकाच हॉलमध्ये सर्वांची मीटिंग होणार आहे यामध्ये फक्त बाहेरनं लोक येणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी जास्त काय नाही मी म्हणजे मी राहणार आहे मीटिंगला मी तुम्हाला सांगते की आता फर्स्ट कॉल तुम्हाला केला की तुम्ही सगळ्या टीचर्सला सांगा की मीटिंग आहे आणि कंपल्सरी सर्वांना अटेंडन्स हवी तिथं प्रत्येक टीचरची ते बघू जसं जे ॲवेलेबल राहील ते कारण बाकीचे पण प्रोग्रॅम्स चालू आहेत मे बी तिथं मग जो हॉल ॲवेलेबल राहील तिथे घेऊन टाकू आपण आणि एक वाजता ते लोक येणार आहे तो तुम्ही म्हणजे प्रिपेर करून ठेवा रेडी राहा की एक वाजता सर्वांची लेक्चर ऑफ राहतील सगळे टीचर्स तिथं मीटिंगला हवे आहेत असं तसं पण एक वाजता ब्रेक होतोच ना मग त्या ब्रेकमध्ये सगळे टीचर्स तिथे येतील एक दीड तास मीटिंग चालेल त्यानंतर टीचर्सचे काही क्वेश्नन वगैरे असतील त्यावर आपण बोलू शकतो त्यांच्यासोबत ते बाहेरनं येणार आहे पुण्यावरनं येणार आहेत ते आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो त्याबद्दल त्याच्यामुळे तुम्ही क्वेश्चन्स वगैरे काय असतील तुमचे रेडी करून ठेवा हो मग ते सगळं म्हणजे टीचर्ससाठीच ते गायडन्स वगैरे सगळं तुम्हाला त्यामध्ये भेटेल त्यामध्ये ते सांगतील तुम्हाला कसं कसं करायचं काय काय करायचं

हो मग ते स्टुडंटसाठी अजून काही काही फॅसिलिटीज आपल्याला करता येतील किंवा कमी टाईममध्ये कसं आपल्याला सिलेबस कवर करता येईल सगळं त्यामध्ये आपण बघू तुम्ही तुमचे क्वेश्चन्स वगैरे रेडी ठेवा ते येतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बोला म्हणजे तुम्हाला पण कळेल की त्यांना काय म्हणायचं आहे तुमचं मत त्यांना सांगा जास्त काय नाही फक्त आपल्या कॉलेजचे टीचर्स आहेत सो आपल्याकडे खूप बऱ्याच वेळ आहे एक दीड तास म्हटल्यावर ते त्यांचं मत आधी व्यक्त करतील नंतर तुम्ही बोला हो स पूर्ण स्टाफला सांगा हे मी फक्त तुम्हाला सांगितले तुम्ही पूर्ण स्टाफला एकत्र करा आणि घेऊन या ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी राहिली हो ठीक आहे आत्ता अजून दहा पंधरा मिनटं आहे तुम्ही मॅसेज टाकून ठेवा आणि सगळे टीचर्स कंपल्सरी या ठीक आहे ठेवते